हॅलो हां बँक मॅनेजर सर मी तुम्हाला ते म्हटल्याप्रमाणं ते मी मीनल उनउने बोलते हां तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला ते छोटासा व्यवसाय काढायचा आहे त्यासाठी थोडंशी पैशांची वगैरे गरज आहे गुंतवणूक थोडीफार करावं लागणार आहे मला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मी यू ए एन वगैरे केलेलं आहे आणि ते बँक खात्याचं पण केलेलं आहे बँक अकाऊंट वगैरे ओपन केलं आहे त्यासाठी नवीन वेगळं तर मला एवढी माहिती पाहिजे होती की आता जे मला हा व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी आणखी पैसे काढायचे म्हणजे थोडंफार आणखी कर्ज लागणार आहे तर त्यासाठी काय करावं लागंल वगैरे थोडीशी प्रोसेस मिळाली तर बरं होईल मला हां म्हणजे कसं माझं ते होऊन जाईल ना काम

हां हां आहे आहे सगळं बँक डिटेल्स आहेत माझ्याकडं अकाऊंट डिटेल्स माझ्या तर मला ते आता थोडेफार पैसे लागणारच आहेत त्यासाठी मला काय करावं लागेल हां चालेल की हां हां मी माझं ते सगळं कागदपत्र तुम्हाला देते व्यवसायाचं नाव वगैरे सगळं लिहून दे कागदपत्रच पूर्ण करून आहेत माझे ते पूर्ण झालेले आणलेलं आहे मी ते नगरपालिकेतून सगळे कागदपत्र तयार करून तर हां व्यवसाय वगैरे व्यवसायाचं नाव वगैरे जागा कुठं काय ते सगळं लिहिलेलं आहे मी हां तर त्यानुसार आता थोडीफार पैशाची व्यवस्था झालेली आहे तर बाकीचे जे लागणार आहेत पैसे त्यासाठी किती मला मंजूर होऊ शकतील किंवा किती पैसे मिळू शकतील आपल्याकडून बे बँकेकडून हे हां मला ई पी एफ ओ कार्यालयाची मदत आता हे तुमच्या झाली म्हणजे मला जरा बरं होईल ना माझ्या व्यवसायासाठी हां तर ते मला तुम्ही पुरवू शकाल असे माझी खात्री आहे तर तुम्ही मला तेवढे ते पैसे द्या किंवा मग जे काय कागदपत्र असतील त्यासाठी ते पूर्ण करा आणि आपण ते सगळं पूर्ण केल्यानंतर मग माझं काम होऊन जाईल ना तेवढंच मला व्यवसायाचा हातभार होईल लवकर सुरू झाला म्हणजे चांगलं होईल ना मला ते क हां हां सर चालतं आहे चालतं आहे करा करा हो हो हो हो नक्की नक्की ओके